जेव्हा मुलं लहान असतात तेव्हा आपण पायाची मशाज करतो कारण ते लवकरात लवकर आपल्या पायावर उभे राहिले पाहिजे म्हणून आणि जर आपण मालिश जर केली नाही तर ते मुलं म्हणजे मुलगे लवकर चालणार नाही आणि उभा पण राहणार नाही म्हणून त्यासाठी आपण म्हणजे मला असं वाटते की त्याची मशाज केल्याने त्याचा पायाला म्हणजे चांगला ताठपणा येते आणि त्यांनी त्यांनी धावायला पाहिजे आणि छान म्हणजे मसाज केल्याने लवकर लवकर ते लव म्हणजे ते उभे होतात चालतात धावायला लागतात आणि त्यांनी त्यां त्यांनी धावायला पाहिजे व्यायाम करायला पाहिजे कारण त्यांच्या त्यांच्या चालण्यासाठी लवकरात लवकर हे सगळे हे करायला पाहिजे